गुड मॉनिंग अच्छा आच अच्छा तू बारावी झालं तू जे डबल ईसाठी प्रिपेअर झाला का जे डबल ईची एक्झाम दिली काय अच्छा जर तुझं जर नंबर लागलं कॉलेजमध्ये तर आता तर म्हणजे आय टी ब्रँचला खूप स्कोप आहे त्याच्यामुळे तुला म्हणजे समोर समोर जसं डेव्हलपर बनू शकतो आणि तर आय टीमध्ये तर विदेशामध्ये जाण्याची पण खूप सारे संधी आहेत काय पुन्हा बोल पण महाराष्ट्रामध्ये नाही टॉप टेन कॉलेजेस आहे त्यामध्ये आय आय टी मद्रास आय आय टी आय आय टी खरगपूर या सगळ्या कॉलेजमध्ये ब्र आय टी ब्रांच उपलब्ध असते हो हो पण मे मेन म्हटलं तर मा आय आय टी आय आय टी मुंबई पण चांगले आहे महाराष्ट्रामधला आणि आणि तो महाराष्ट्राचाच आहे तर मेन फोकस म्हणजे तुला महाराष्ट्रामध्येच करावं लागणार महाराष्ट्राचं कॉलेज चूज करशील तू थँक्यू